हॅलो नमस्कार सर सर मला एक छोटंसं हं हॅलो सर आवाज येत आहे का हां नमस्कार सर मला एक छोटासा व्यवसाय सुरू करायचा एक छोटंसं हॉटेल टाकायचं आहे त्याविषयी मला लोनची विषयी माहिती पाहिजे होती सर तर मला मिळ आपल्या बँकेकडून सर माझं नाव निलेश राठोड आहे आणि मला एक छोटासा व्यवसाय सुरू करायचा आहे हां सर मी बुलढाण्यातून बोलतो आहे बुलढाणा बुलढाणा

तर मी एक छोटासा मी काईन खाली आहे सर आता बेरोजगार आहे आणि मला एक छोटासा व्यस हां एक छोटासा व्यवसाय सुरू करायचा आहे हॉटेल टाकायचं आहे त्याविषयी मला पाच लाखाच्या लोनची आवश्यकता होती लोनची आवश्यकता होती माझ्याकडे घराचे कागदपत्रसुद्धा आहे एक मॉर्गेज ठेवण्यासाठी

तर किती सर व्याज दर किती राहील तुमच्या संस्थेकडून हं लोनचं ऱ्या व्याज दर आणि किती दिवसात प्रोसेस

साडे आठ टक्के का काही महिलांसाठी काही आहे का सर सूट किंवा वृद्ध वय वय हे हे वयोवृद्ध असतात साठ वर्षाच्या वरती आणि वयोवृद्ध ज्यांचे साठ वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांच्यासाठी वगैरे ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकसाठी नाही का बरं बरं अन् त्यांच्या नावानं जर आपण व्यवसाय सुरू घेतला लोन घेतलं तर

बरं बरं ठीक आहे ओके सर ओके ठीक आहे ओके धन्य ओके धन्यवाद सर धन्यवाद हो